मराठी भाषेचं योगदान खूप आहे त्याच्यामध्ये खूप उपभाषा पण आहेत मराठीमध्ये जसं कोकणी मालवणी म विदर्भातील वेगळी भाषा आहे घाटी एक आपण म्हणतो घाटावरची ती भाषा वेगळी आहे त्यातून आपल्या मल्यालम तमिळमध्ये पण हे मराठीचे शब्द आहेत ते त्याच्यामध्ये वापरले जातात अजून मराठीमध्ये म्हणूनच मराठीचं खूप छान मोठं योगदान आहे